तसे तर कार्यक्रम म्हटले की सगळेच मेमरेबलच असतात पण आम्ही वेगळ्या वेगळ्या शाळेत आपण जेव्हा पाहतो ना तेव्हा त्यांच्या कल्चरल अॅक्टिव्हिटीज असतात त्याला म्हणतात अॅनुअल सोशल्स ते अॅनुअल सोशल्समध्ये फार मजा असते मुलांची फार प्रॅक्टिस घेतो आपण महिना महिना प्रॅक्टिस घेतो त्यांच्याकडून तयारी करून घेतो त्यांचं मेक्अप पहावं लागतं वगैरे वगैरे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही असं करायचो की अॅनुअल सोशल्स असले की आमचा टीचर्सचा पण एक कार्यक्रम असायचा त्याच्यात मोस्टली डान्स आम्ही करायचो तिथे तर असे भरपूर असे झालेले आहे तीन चार इव्हेंट्स तसे झालेले आहे जे फार मेमोरेबल आहे त्याच्यात आम्ही मोस्टली पिक्चरच्या गाण्यांवरच डान्स केलेला आहे पण एक साऊथ इंडियन साँग होतं त्याच्यावरही आम्ही डान्स केलेला आहे कृष्णाचं साँग होतं काहीतरी मला आता वर्ड्स नाही आठवत एवढे तर तो फार आवडला होता मला आणि त्याचं सगळं ड्रेस वगैरे भरतनाट्यमचा ड्रेस घातलेला होता आम्ही फूल मेकअप केलेलं होतं त्याच्या व्यतिरिक्त पार्लरला जाऊन चांगलं मेकअप करून आलेलो होतो ते साँग खूपच छान होतं ते साँग म आणि त्याच्यानंतर मग तो जो डान्स झाला त्याच्यानंतर खूप अप्रिसिएशन भेटलं खूप लोकांनी म्हटलं की हां खूपच छान तो डान्स झालेला आहे अशा प्रकारे आम्ही तो कार्यक्रम केला आणि तो अॅक्च्युली मेमरेबल आहे त्याच्यानंतर सेकेंड टाईम अन् थर्ड टाईमपण असेच आम्ही वेगळेवेगळे गाण्यांवर डान्स केले कधी मराठी कधी हिंदी आणि कधी दुसरे लँग्वेजेसमध्ये जर चांगले गाणे मिळाले तर तर असा आमचा एक छान प्रोग्राम असायचा